हातपंप हे शेतकऱ्यासाठीच आवश्यक आहे ह्यानी औषधाचा पण वापरू शकतो शेतकऱ्यांसाठी आणि पाण्याचे वापरू शकतो हे म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप सॅटिक्सफाईडची गोष्ट आहे हे मॅंक्झिमम कामं यानं होऊन जातात अॅटोपंपानी आणि ही वस्तू अशी आहे की म्हणजे पुऱ्या शेतामध्ये पण आपन पुरं काम केलं पुऱ्या शेतामध्ये फवारा मारला तरी चालेल हातपंप म्हणजे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एक स्वैंपाक करते एकजण मारू बी शकते म्हणजे खूप खूप सारे कामं असे औषधी वगैरे जे आहे ते हातपंपानी आपण मारू शकतो जे आपल्या हाताला काही म्हणजे काही लिक्विड वगैरे लागू नाही शकत सरे हातपंपानी मशीननी म्हणजे पुरं शेतामध्ये आपण पुरं फवारा करू शकतो आणि मॅक्झिमम लोक असे जे आहेत की फवाराज यूस करतात कारण की लिक्विड जे आहे जे खूप जहिले राहते अगर पोटा वगैरे मध्ये गेलं तर माणूस खतम होते तर मॅक्झिमम लोक तेच यूस करतात म्हणजे कोण्या शेतकऱ्यांकडे हातपंपच आहे म्हणजे कसं आहे त्या हातानी निग् आपण औषध नाही मारू शकत ना मून लिक्विडनंच मारू शकतो